मी जेव्हा गावात जातो तेव्हा बघतो की तिथले लोक खेळांना खूप महत्त्व देतात त्यांच्यासाठी खेळ म्हणजे केवळ टाइमपास नाही तर समाजाला एकत्र आणण्याचं साधन आहे ग्रामीण लोकांचं असं मत असतं की खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहतं मन ताजंतवानं होतं आणि गावात एकजूट टिकून राहते अनेकदा ते सांगतात की लहानपनापासून खेळ खेळल्यामुळे शिस्त सहकार्य आणि स्पर्धेचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो गावातल्या सण उत्सवामध्ये पारंपरिक खेळांना मानाचं स्थान असतं त्यातून त्यांच्या संस्कृतीचं जतनही होतं विशेषत वृद्ध लोक म्हणतात की आजच्या पिढीने मोबाईलपेक्षा मैदानी खेळाकडे वळावं कारण त्यातून खरा आनंद मिळतो त्यांच्यासाठी खेळ म्हणजे एकत्र येणं हसणं बोलणं आणि नाती घट्ट करणं त्यामुळे ग्रामीण समाजात खेळांना एक वेगळंच आपुलकीचं स्थान आहे अगदी आयुष्याचा भागच जणू